नमस्कार मी सुनील सतीश गुंड राहणार रामनगर धाराशिव आमच्या येथील कचरा पेटी जी आहे त्याची अवस्था खूप खराब आहे त्या ठिकाणी कचरा पूर्णपणे तीकुंडी भरून बाहेर पडत आहे आणि त्याची पूर्ण अवस्था खराब झालेली आहे त्याच्यामुळे परिसरात आसपास सगळीकडे दुर्गंधी आणि आ आरोग्याला हानिकारक असे वातावरण तयार होत आहे तरी मी तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही तत्पर येऊन ती कचराकुंडी तुम्ही बदलावी आणि त्या ठिकाणी ती नवीन कचराकुंडी तुम्ही स्थापन करावी जेणेकरून समाजामध्ये परिसरामध्ये आरोग्याला असे काही अडचणी किंवा आरोग्याची समस्या उदभवणार नाही